भांडे धुतांना मी आधी सर्वात प्रथम मी दोन भांड्यामध्ये पाणी घेते जे भांडे राहते त्याला मी आधी थोडा पाण्याने साफ करून घेते जे शितं शितं वगैरे राहते ते सगळं काढून घेते आणखी मग त्याला थोडा निरमा वगैरे टाकूनसनी मी थोडा त्याला भांडेला जो स्पंज राहते तेच्यानी थोडा साफ करते मग तेच्यानंतर झाल्याच्यानंतर मग मी अगर जर तेलकटपणा निघालाच नाहीे तर मग मी साबणाचा उपयोग करते विम साबणाचा उपयोग करते विम प्रोडक्ट हा मला माझे भांडे स्वच्छ वाटं स्वच्छ येतात आणि प्रोडक्ट छान वाटते त्यामुळे मी विम साबणाचा वापर करते आणि भांडेचा चिकटपणा काढते आणि त्यां त्यांना छान स्वच्छ धुवून धुवूनसन्यांनी त्यांना क्लीन करून टाकते